आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये खूप वेगवेगळे उ स्थानिक उद्योग आहेत जसे की एम आय डी सी आहे एम आय डी सीमध्ये दालमिल झालं फर्निचर्स बनवणे किंवा स्टाईल वगैरे बनवणे आणि जे ॲग्रीकल्चर्स मध्ये जे गोष्टी असतात त्यासुद्धा आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये अव्हेलेबल आहेत आणि काळानुसार हे जे उद्योग आहेत हे खूप विकसित झालेले आहे यांच्यात खूप भरभराट आलेली आहे आणि जे एम आय डी सीमध्ये जे काम होते तिथे त्यांना बऱ्याचशा आव्हानांना तोंड द्यावं लागते जसे की पाण्याची समस्या झाली इलेक्ट्रिकची समस्या झाली या बऱ्याचशा गोष्टींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे